माझा आवडता नायक आहे दुलकर सलमान त्याचे सगळेच तसं तर मला त्याचे सगळेच चित्रपट आवडतात जसं सोलो स् सी आय ए सीता रामम् हे सगळे माझे त्याचे आवडते चित्रपट आहे पण त्याच्यापैकी एक विशिष्ट आवडता असा चित्रपट म्हणजे सीता रामम् ज्यामध्ये त्यांनी एका आर्मी ऑफिसरचं रोल केलेला आहे त्याच्यासोबत मला मृणाल ठाकूर ही अभिनेत्री सुद्धा आवडते तिचे पण भरपूर असे चित्रपट आहेत जसं हाय नाना अजून ती पण सीता रामममध्ये पण आहे तिचे रोल तिचे हावभाव हे सगळे मला खूप आवडतात त्याचप्रकारे मला समांथा ही अभिनेत्री सुद्धा खूप आवडते तिचे पि चित्रपट जसे की यशोदा आणि डी जे हे सगळे चित्रपट मला तिचे खूप हाव खूप आवडतात तिचे हावभाव अतिशय नाजूक आणि इनोसंट असतात त्यामुळे मला तिचं अभिनय बघण्यात अजून आनंद होतो उत्साह वाटतो त्याचप्रकारे हिंदीमध्ये माझं आवडता नायक म्हणजे शाहरुख खान शाहरुख खानचे भरपूर चित्रपट आहेत जे मी लहानपणापासून पाहाते त्याच्यातील माझा आवडता म्हणजे बादशाह